मुलं शाळेत गेल्यानंतर खूप प्रकारच्या विषयांचा अभ्यास करतात जेणेकरून गणिता विषय असेल मराठी विषय असेल हिंदी विषय असेल त्या भा त्या भाषांबद्दल तर मुलं शिकतातच प्रत्येक गोष्टीबद्दल शिकतात पण शिक्षकांनी मुलांना शाळेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल्य शिक्षण हे शिकवलं पाहिजे मूल्यशिक्षण म्हणजे काय जेणेकरून समाजात मुलांनी कुठल्या कशा पद्धतीने वावरावं समजा वडीलधारी माणसं आपल्या घरात असेल त्यांचा आदर कसा करावा समजा एखादा अपंग व्यक्ती आपल्याला कुठेतरी भेटला त्याच्याशीे कसं वागावं किंवा समाजात आता स्वच्छता आपल्या समाज स्वच्छ ठेवायचाय किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवायचय त्या पद्धतीचं मूल्यक शिक्षण प्र प्रत्येक गोष्टीचे म्हणजे मुलांना एक जगामध्येे चांगला माणूस कसं बनावं हे शाळेतून शिक्षकानी प्रथमता शिकवलं पाहिजे विषय तर श प्रत्येक शिक्षक शिकवतोच गणित शिकवतो इंग्लिश शिकवतो प्रत्येक गोष्ट शिकवतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत की जेणेकरून आणि ह्याची सुरुवात जी असते ना ती लहानपणापासूनच होते जितक्या लहान वयात आपण मुलांना मुलांना ह्या गोष्टी शिकवू त्या त्या त्या गोष्टी त्यांच्या खूप वेळापर्यंत किंवा खूप काळापर्यंत त्यांच्या लक्षात राहतात की आपण हे कसं शिकलं पाहिजे ज्या गोष्टी आपण लहानपणी शिकतो त्या गोष्टी आपण खूप काळापर्यंत लक्षात ठेवतो म्हणूनच मुलांना शाळेतून मूल्य शिक्षण देण्याची खूप गर गरज आहे